आम्ही लहान मुलांसाठी हिमालया पावडरचा वापर करतो हिमालय पावडर लहान मुलांसाठी फार छान आहे त्यामुळे बाळाची स्किन चांगली राहते त्यामुळे कोणत्याही प्रकारचे रॅशेस किंवा त्याला ॲलर्जी होत नाही हिमालया प पावडरला सुगंध नसला तरी त्याचे उपयोग फार आहेत यासाठी हिमालय पावडर माझ्या दृष्टीने तरी सर्वांत चांगलं पावडर आहे